आमच्या भग भागात टेलिफोनचे वेगवेगळे खूप ब्रॅण्ड्स आहेत आणि वेगवेगळे ब्रॅण्ड्स जसे ॲपल विवो ओपो असे वनप्लस असे वेगवेगळे ब्रॅण्ड्स आहेत तेच का तुमच्या माझ्याकडेपण मी माझा रेडमी चा फोन वापरते आणि रेडमी फोनमध्ये खूप खूश आहे त्याच्यामध्ये मला जे फीचर्स हवे होते ते आहेत त्यासाठी मी खूप सॅटिस्फाय आहे त्याच्यामध्ये जे कॅमे रेडमीच्या फोनची कॅमेरा क्लियारीटी खूप छान आहे असं कॅप्चर होतं स्लो मोशन व्हिडीओज होतात आणि एक फोन घेताना आपण काय बघतो फक्त कॅमेरा क्लॅरिटी रॅम आणि स्टोरेज असला पाहिजे आणि मी माझ्या फोनमध्ये सॅटिस्फाय आहे आणि मी माझ्या फोन आणि मी माझा फोन खूप येच्यानी वापरते मला खूप आवडतो माझा फोन आणि मी माझ्या फोनमध्ये सॅटिस्पाय आहे